आमच्या गावामध्ये आता व्यवसाय तर शेती व्यवसाय जास्त चालतो शेती आणि भाजीपाला व्यवसाय जास्त चालतो गावामध्ये आणि म्हणजे शेती व्यवसाय म्हटलं तर सगळ्यांकडे आता गावामध्ये सर्वांकडे शेती आहे तर ते त्यांच्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावतात पिकं लावतात आणि हंगामाच्या वेळी जेव्हा ते पीक घेतात तेव्हा ते जमा करून किंवा ते पिकं एकदम साठवून ते विकायला जातो तर तो त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय असतो नाही तर मच्छीमारी हा व्यवसाय करतात ते किंवा दुधाचा व्यवसाय करतात गाई गाई ढोरांचा व्यवसाय करता तर त्यांच्या त्यांच्यापासून जे दूध मिळतं त्याचा व्यवसाय ते करत राहतात असे सगळे छोटे मोठे व्यवसाय ते करत राहतात कुटीर उद्योग करत राहतात आमच्या गावातले लोक